मी माझ्या कुटुंबासाठी पोहे उपमा तुरीची डाळेचं वरण किंवा खिचडी यासारखे पदार्थ बनवतो कारण गहू तांदळामध्ये खूप पोषक आहार असतात तुरीच्या डाळीमध्ये सुद्धा खूप पोषक आहार असतात आम्ही तेलाचं खात नसतो तेलाच्या याच्यामध्ये फॅट फॅट वाळण्याची खूप दाट शक्यता असते तेलाचं खाल्ल्याने आजारी पडतात आमच्या घरी जास्त कमी तेल वापरण्यात येते आणि एखादीच वेळा बाहेरचं खाण्यात येते किंवा बाहेरचं पदार्थही जास्त आम्ही खात नाही एखांदी वेळा तर चालतेच आहे पण बाहेरचं जास्त खात नाही जास्त भाजीपाला खातो त्यामुळे हिरवे भाजीपाला खाल्ल्यानी अंगाला पोषक आहार मिळते बाहेरचे तेलाचे वस्तू खाल्ल्याने शरीराला हानी होऊ शकते किंवा आपल्या पचन प्रक्रिया बंद प्रक्रियावर त्याचा प्रभाव पडू शकतो किंवा आपल्या शरीरावर रोजच्या जीवनावर तेलाचं तेलांच्या वस्तूंचा म्हणजे तेलांच्या तेलानी जास्त बनलेल्या गोष्टीचा आपल्या बॉडीवर किंवा रोजच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे तेल आम्ही कमी वापरतो तसेच पोषक आहार पोषक आहार खात असतो त्यामुळे शरीरं शरीर सुदृढ असते आणि कोणाची तबियत म्हणतो म्हणजे कोणी जास्त आजारी पडत नाही एखांदीच वेळा आजारी कोणी पडू पडत असतात वावरात रोज काम केल्याने थकवा येतो किंवा त्यासाठी आम्ही रोज ज्यूसची किंवा फळांचे सेवन करत असतो त्यामुळे थकवा किंवा अदर आम्हाला जास्त येत नाही